हॅलो ट्रॅव्हल एजन्सी अहो आम्ही पर्यटन स्थळी जाणार होतो आणि तुमचे कॅब ड्रायवर येणार होते पण ते आलेच नाहीत आम्ही किती वेळ त्यांची वाट बघितली पण ते आलेच नाहीत त्यांना लोकेशन पाठवलेलं तरीसुद्धा ते आले नाहीत त्यांना कॉल केला त्यांचा फोन लागत नाही असं कसं अव तुम्ही कारणं देऊ नका ते का आलं नाहीत ते सांगा आमचा इथे किती वेळ वाया गेला तर आम्ही काय करायचं सगळे तर खोळं वाट बघत आहेत खोळंबले आहेत मग तुमची सर्विस चांग चांगली नको काय प्रॉट नको

अव प थोडाच वेळ होऊ शकतो ना इकडं तिकडं होऊ शकतं पण यायला नको का आणि तसं तुम्ही कळवायला नको का की येतो आहे येत नाही आहे ते तरी तुम्ही करा कळवा ना ते तुम्ही तेही तुम्ही केलं कळवलंच नाहीत वेळेवरती असं कसं आता इथं आम्ही पर्यटन स्थळी वेळेत फिरायला जाणार होतो सगळे थांब सगळे थांबले आहेत ते कॅबचे ड्रायवरच आले नाहीत आता काय करायचं म्हणून शेवटी तुम्हाला कॉल केला

आता तुम्ही काय त्यांनी अहो कारणं देऊ नका नीट सांगा सविस्तर आणि काय व्यवस्था करता येते सांगा व्यवस्थित आता तुम्ही काय करू शकत आहे काय हे करू शकता व्यवस्थित ते आधी सांगा काय ते व्यवस्था करून द्या इथे इथे किती वेळ झाले आम्ही तो उभायलो आहे ताट

कायतरी फिक् फिक्स सांगा व्यवस्थित सांगा मग

असं हॅलो हां आवाज ऐकू येतो आहे ना हॅलो हां बोला

हां बरं बरं असं करत आहे बरं करा पण नीट करा हा नीट करा चालतं आहे चालतं आहे ठीक आहे ठीक आहे चालतं आहे ओके ओके ओके व्यवस्थित व्यवस्थित